अमरावती जिल्ह्यात महत्त्वाचे असलेले संवर्धन म्हणजे कृषी संवर्धन आणि पशू संवर्धन आपण त्यामध्ये पहिलं पाहणार आहे कृषी संवर्धन बांबू कृषी संवर्धन कार्यक्र कार्यक्रमा अंतर्गत बांबू गार्डन तयार केले गेले अमरावती हा महाराष्ट्राचा ऐतिहासिकदृष्ट्या समृद्ध जिल्हा आहे मध्य भारतातील दक्षिण पठारावर वसलेल्या या जिल्ह्याला ब्रिटिश काळानंतर त्याचे महत्त्व प्राप्त झाले महाराष्ट्र राज्य सहा विभागांमध्ये विभागले गेले असून त्यापैकी एक अमरावती आहे अमरावती हे लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे जिल्ह्यातील पर्यटनामध्ये मंदिरे नैसर्गिक झरे आणि सुंदर वन्यजीव अभयारण्य इत्यादीचा समावेश होतो यात्रेसाठी तसेच साहसी पर्यटनाच्या उद्देशाने या जिल्ह्याला भेट देतात भक्तिधाम मंदिर अमरावतीमधील बडनेरा रोडवर असलेले भक्तिधाम मंदिर राधाकृष्ण यांना समर समर्पित असलेले मंदिर असून अमरावतीत अमरावती जिल्ह्यातील लोकप्रिय तीर्थक्षेत्रसुद्धा आहे त्यानंतर चिखलदरा चिखलदरा हे अमरावती जिल्ह्यातील लोकप्रिय लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे आणि हे हिल स्टेशन आपल्याला वन्यजीव भू भूप्रदेश तलाव आणि धबधबे याचा भरभराटपणा प्रदान करते चिखलजवळ अनेक प्रेक्षणीय पर्यटन पर्यटनस्थळ सळ्स पर्यटनस्थळे आहेत चिखलदरा खोल दऱ्यांनी परिपूर्ण आहे आणि या दऱ्या मखमं मखमली गवत धुके आणि भव्य वृक्षांनी परिपूर्ण आहे चिखलदरा हे एक हजार एकशे अठरा मीटर उंचीवर वसलेले आहे आणि महाराष्ट्रातील एकमेव कॉफी उत्पादक प्रदेश असल्याने त्याला वेगळे वेगळेपण आहे चिखलदऱ्याजवळची काही लोकप्रिय पर्यटन स्थळे मेळघाट व्याघ्र प्रकल्प गाविलगड किल्ला पंडित जवारलाल नेहरू बॉटनिकल गार्डन हे आहे तसेच देवी पॉईंट चिखलदऱ्यामध्ये सुट्ट्यामध्ये विविध भागातील लोक पहा चिखलदरा पहायला येतात त्यामुळे त्यांची तिथलं लो त्यामुळे त्यांची तिथलं लोकांची इन्कमसुद्धा होते अशा प्रकारे त्यांना यश मिळाले आहे आणि त्यात आणखीसुद्धा डेवलपमेंट होत आहे